हो लोकशाहीर कृष्णराव साबळे शाहीर साबळेमु महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहीर आणि त्यांनी अनेक प्रकारची लोकगीतं गायलेली आहेत त्यामध्ये वाघ्यामुरळी धनगर गीतं कोळी गीतं बाल्या नृत्याची गीतं अशा सर्व प्रकारच्या गीत गीत गीत गायलेली आहेत त्यांनी स्टेज शो पण केलेले आहेत ते स्वतः गीतकार होते आणि गायक पण होते त्यांचा पहाडी आवाज हा माज त्यां ही त्यांची खासियत मला आवडते आमच्या वसई शहरातले शाहीर पांडुरंग वनमाळी हे देखील एक प्रसिद्ध शाहीर होऊन गेले